राज्यातील विवि विविध समुदायांचा एकमेकांशी निश्चितच अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे सगळे खेळीमेळीने राहतात मिळून मिसळून राहतात कारण भारताचीच रचना विविधतेत एकता अशी आहे विविध धर्म विविध भाषा विविध पेहराव विविध खाद्य संस्कृती नी नटलेला असा आपला भारत देश आहे आणि त्या भारत देशातला प्रत्येक राज्य त्या राज्यातला प्रत्येक प्रदेश आपापलं एक आगळं वेगळं सौंदर्य म्हणा किंवा आगळी वेगळी संस्कृती घेऊन आहे आता केवळ महाराष्ट्र राज्याचंच आपण उदाहरण घेतलं आता महाराष्ट्रामध्ये पण किती विभाग आहेत मराठवाडा कोकण वऱ्हाड त्यातही आणखी झाडी असं वेगवेगळे भाग आहेत तर तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार त्या त्या लोकांची प्रगती झालेली आहे फॉर एक्झाम्पल जर आपण चंद्रपूरचं उदाहरण घेतलं तर तिथे माडिया गोंड हे आदिवासी जास्त प्रमाणात राहतात तर सुरवातीच्या काळात शिक्षण किंवा बाकीच्या सवलती तिथे त्यांना तशा मिळालेल्या नाहीत वंचित आहेत पण आत्ताची जी यंत्रणा आहे किंवा आपल्या देशातही सामाजिक आणि सर्वच क्षेत्रात जो बदल होतो आहे आणि त्यामुळे सकारात्मक बाब अशी आहे की आपण सगळ्यांनाच आपलंसं करून घेतो आहे सगळेच एकमेकांना आपलंसं करून घेत आहेत असं म्हणावं लागेल त्यामुळे सहजीवन आनंदाचं आहे आणि ते अधिक आनंदाचं व्हावं असं मला वाटतं